प्रसारमाध्यम हे जवळपास राज्यामध्ये सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेलं एक साधन आहे जे सर्व माहिती ही तळागाळातल्या लोकांपर्यंत दूरदर्शनमार्फत किंवा मोबाईल मीडियामार्फत हे पोचण्याचं काम करते यांच्यामध्ये सर्व प्रकारचे मुद्दे प्रसारमाध्यम कवर करण्याचा प्रयत्न करते ज्याच्यामध्ये राजकारण आहे अर्थशास्त्र आहे समाज आहे संस्कृती आहे हे सोडून सुर देशाची सुरक्षा विषयक जे काही मुद्दे आहेत बाकी समाजाचे काही अडचणी आहेत या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी प्रसारमाध्यम हे शासनापर्यंत आणि शासनाच्या सर्व योजना किंवा सर्व काही स्कीम्स असतील या समाजापर्यंत पोहोचायला फार महत्त्वाचा रोल करते जेणेकरून छोट्यातल्या छोट्या भागामध्ये सर्व प्रकारच्या लोकांना सर्व शासकीय योजना किंवा शासनाच्या पुढील होणाऱ्या प्रगतीबद्दल माहिती जास्तीत जास्त मिळावी हा त्याचा मागचा उद्देश असतो तसेच सामाजिक अडचणी काही असतील तर ते शासनापर्यंत लवकरात लवकर पोहचाव पोचाव्यात याच्यामध्ये प्रसारमाध्यमांचा खूप महत्वाचा रोल आहे